मी आता आंब्याचा आचार बनवला त्यामध्य मसाले सर्व काही मी टाकला त्याला धुतलं त्याला पुसलं त्याला मसाल्यामध्ये मिक्स केला आणि ते आंब्याचा मी आचार टाकला पण दोन दिवसानंतर मी त्याचा स्वाद घेऊन बघितलं तर मला त्यामध्ये मीठ जास्त पडलेलं वाटलं तर मला आचार थो थोडा खारा वाटायचा मग मी काय केलं त्या आचारमध्ये काही आंबे आणखी आणले त्या आंब्याला धुतला आणि पुसून काढलं त्याला वाळवलं आणि ते आंबे मी त्या आचारमध्ये टाकले आणि त्या आचारमध्ये ते आंबे मी मिक्स केले तर त्यामुळे त्या मिठाच्या प्रमाण थोडा कमी झाला आणि मीठ बरोबर झाला आंब्याच्या आचारात त्याला मी खूप पुष्कळ पुष्कळ वेळपर्यंत उन्हात ठेवलं उन्हात ठेवल्यामुळे त्या मिठाचा आणखी प्रमाण थोडं कमी झाला तर मी तो आचार त्या तसं त्यामुळे मग तो आचाराचा स्वाद बरोबर आला मग ते मीठाचं प्रमाण कमी झालं आणि आचाराचा स्वाद बरोबर आला मिठाची कमी मात्रा झाली आणि मीठ बरोबर झालं